आमच्या घरामध्ये वैशाखपौर्णिमा म्हणजेच नरसिंह जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याची एक विशिष्ट परंपरा म पिढीजात पद्धतीनं चाले चालत आलेली आहे जसे की ज्या दिवशी नरसिंह जन्मोत्सव आहे त्यादिवशी आमच्या घरी संध्याकाळी ब्राह्मण किंवा ज्यांचं लग्न झालं नाही असे मुंजे बोलवतात व त्यांची पाद्यपूजा करतात त्यांना कैरीची चटणी ज्याला की डाळ म्हणतो आणि पन्हं जे की कैरीपासून बनवलेलं सरबत असतं ते दिलं जातं त्यानंतर आम्ही उपास सोडतो त्यासाठी आवश्यक आंब्याचा रसच असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणाची पोळी आमरस अशा पद्धतीचा प्रकार असतो ही एक विशिष्ट बाब आमच्या घरातील म्हणावी लागेल जी आम्ही परंपरेनं जतन करतो